आमच्या समुदायात आजही जी शेती आहे ही तिची पेरणी बैलजोडीने केली जाते आणि त्या शेतीचं जे नांगरण आहे डवरे आहे हेसुद्धा बैल जोडीनंच त्या शेतीला मारल्या जातात दुसरी गोष्ट समजा फवारणी जी केली जाते ती हा हातानं केली जाते